रायगड जिल्ह्यात सर्वच धर्मादायी संस्था सगळ्याच प्रकारच्या धर्माच्या संस्था ह्या कार्यरत आहेत त्या प्रत्येकजण आपापल्यापरीने आपापल्या धर्माचा संगोपन पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या व राहणाऱ्या वस्तीमध्ये त्यांचं संगोपन करत आहेत त्यासाठी ते ज्या पद्धतीने कार्यरत कार्य क् काम पार पडता येईल त्या पद्धतीने काम पार पाडतात तसेच प्रत्येक गोष्टी हे ते त्यांच्या सं धर्माला संस्थेला पकडून चालतात तसेच त्यासाठी ज्या काही गोष्टी त्यांना लागतात किंवा एखाद्या गोष्टीचं त्यांना संगोपन किंवा फ तो प्रचार करायचा असेल तर ते एकमेकांचा आधार घेऊन पुढे चालतात की जेणेकरून कोणत्याही धर्माला कोणत्याही माणसांना त्याचं दुःख होणार नाही वाटणार नाही त्यासाठी ते त्या पद्धतीची काळजी घेतात आणि पार पडतात तर ते प्रत्येकजण आपापल्या संघटनेनुसार का कार्यरत आहेत आणि ती प्रत्येक आपल्या संघटनेसाठी आपल्या जाती धर्मासाठी खूप चांगल्या पद्धतीने कामं करतात